मी माझ्या दैनंदिन वापरासाठी बऱ्याच ॲप्सचा वापर करतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगल आणि यूट्यूब गुगलवरून मी कोणतीही माहिती सहज शोधू शकतो अभ्यासासाठी चालू घडामोडीसाठी आणि प्रोजेक्टसाठी खूप उपयोगी पडते आणि यूटूबवर मी शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी व्हिडिओ पाहातो शिवाय काही वेळा मनोरंजनासाठी किंवा गाणे ऐकण्यासाठी व कॉमेडी व्हिडिओही बघतो त्यानंतर मी वॉट्सअप पण वापरतो ज्या माध्यमातून मी मित्र शिक्षक आणि नाते वायकाशी संपर्कात राहतो काही वेळा नोट्स आणि महत्त्वाच्या सूचना देखील माझ्या व्हॉट्सअपवर मिळतात शिवाय मी माय गवर्मेंट आणि डिजिलॉकरसारखे सरकारी ॲप्स वापरतो ज्याच्यावर मला सरकारी योजना किंवा सरकारी डॉक्युमेंट्स मला मिळतात आणि र आणखी म्हणजे गुगल मॅप्स मी वापरतो गुगल मॅप्सवरून मला सगळे रस्ते समजते आणि ट्राफिकची माहिती मिळते आणि अभ्यासासाठी मी बायज्यूज अनअकॅडमी आणि महाराष्ट्र बोर्डचे काही ॲप्स वापरतो ज्याच्यावरून मला स्प त्यास परीक्षाचे नोट्स मिळतात आणि रिझल्ट पण पाहायला मिळते एकूनच पहिलं तर ॲप्सचा वापर केवळ मजेसाठी नाही तर शिकण्यासाठी माहिती मिळण्यासाठी व दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मी करत असतो